बालपणी आम्ही शाळेच्या ट्रिपला म्हणजे आम्ही आम्हाला आमच्या गावातल्या एक छान गावाला म्हणजे गावातच एक लागून शेत आहे आमचं त्या वावरात नेलं होतं आम्हाला तिथे आणि तिथे आम्ही डबे वगैरे घेऊन गेलो होतो पूर्ण आमचे सर लोक म्हणजे आमचे मित्र मैत्रिणी आम्ही गेलो होतो तिथे छान डबे नेले होते डबे पार्टी वगैरे केलं होतं आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या मी खेळ खेळलो होतो आणि पायदळ गेलो होतो पायदळ आलो होतो आणि एक दुसरं गाव म्हणजे आम्ही नागपूरला गेलो होतो नागपूरच्याच एक बाजूला शिवतिर्थ वॉटर पार्क न नावाने एक छान मोठं पर्यटक स्थळ आहे आणि तिथे आम्ही गेलो होतो तिथे आमची सातशे रुपये फी भरली होती आणि तिथे मग आम्हाला छान मोठं असा तलाव होतं त्या तलावामध्ये बोटिंग वगैरे केलं होतं आम्ही आणि मग तिथे साईडला असं एक पाळणे वगैरे होते वेगवेगळ्या प्रकारचे झुले वगैरे आणि खूप खेळायचे असे वस्तू वगैरे होत्या तिथे आम्ही त्या पाण्यामध्ये खेळलो छान आणि तिथे रेन डान्स वगैरे केला आणि टिफिन नेला छान जेवण केलं पूर्ण टीच मॅडम लोकांसोबत सर लोकांसोबत ट्रॅव्हल्समध्ये गेलो होतो गाणे वाजवत नाचत गेलो होतो नाचत आलो होतो आणि खूप असं एन्जॉय केलं होतं आम्ही तर आम्हाला खूप छान चांगलं वाटत होतो आणि तो दिवस आम्ही कधीच भुलू शकत नाही कारण की आज आम्ही इतके मोठे झालं आहोत की ते दिवस आठवले की आम्हाला रडू येते म्हणून तिथली आठवण म्हणजे आमच्यासाठी एक मोठा अनमोल अनमोल एक मोठी आठ अनमोल आठवणच आहे ती म्हणजे आणि आता आम्हाला आमचे ते मित्र मैत्रिणीचे फार आठवण येते आता ते तसा एन्जॉयमेंट होत नाही तशी सहल जात नाही आमची मग तिथे गेले होते आम्ही फार फार फार एन्जॉय केलं होतं आणि आम्हाला फार चांगलं वाटलं होतं